भारतामध्ये प्रत्येक जो व्यक्ती आहे त्याला चहा आवडते हे गोष्ट मी मानतो अन् अशी एकही घर नसंन ज्या घरामध्ये चाय पिणारा माणूस नसंल तर माझ्या घरी तर माझी मम्मी चाय बनवते अन माझी वहिनी चाय बनवते पण दोघायची चाय बनवायची पद्धत वेगळी आहे माझी मम्मी जेव्हा चाय बनवते तिची चायमध्ये एवढी अशी कडक चाय बनवते ज्याच्यामध्ये चायपत्ती जास्त टाकते इलायची अद्रक थोडा कमी टाकते दूध टाकते पाणी टाकून शिजवते पण जेव्हा ते चाय पितो तर अशी कशी झोप उडून जाते अजून पुरा असा एनर्जेटिक वाटते मग माझी वहिनी चाय बनवते तर वहिनी जेव्हा चाय बनवते तेव्हा वहिनी अद्रक जास्त टाकते चायमध्ये तर ते दूध मग त्याच्यात पाणी मग चायपत्ती साखर अन् मग त्याच्यात इलायची पण अद्रक थोडासा जास्त टाकते ते चाय एकदम कशी अशी स्ट्राँग होते कसं ते कामाचीही आहे ते हेल्थी चाय राहते ज्याच्यानं आपल्याला सर्दी खोकला भी राहिला ते ठीक होऊन जाते